ना नवशिक्या बायकर्सच्या चुका म्हटल्या तर मी माझीच एक गोष्ट सांगतो जर मी मागच्या वर्षी जेव्हा बाईक श शिकलो होतो तेव्हा माझ्या काही चुका होत्या की मी म्हणजे बाईक्स बाईक जो पण बाईक चालवताना शिकतो त्यासाठी म्हणजे त्याला एक माहीत पाहिजे की गेअर कुठे आहे का क्लच कुठे आहे किती गेअर असतात चार असतात पाच असं काही काही बाईकमध्ये सामोर गेअर असतात काही बाईकमध्ये मागे गेअर असतात तर ते आपल्याला पहिलेच माहीत पाहिजे की सामोरची गेअर आहे की मागची गेअर आहे आणि मायलेज किती देतो गाडी हे सगळे माहीत पाहिजे कारण की जर आपल्याला माहीत असतं तर त्याप्रमाणेच आपण गाडीमध्ये फ्यूल किंवा पेट्रोल पहिलेच भरून आपण टँकी फुल करून आपण आपल्या गाडीला चालवायची सुरुवात करू शकतो तर गेअर चालव गेअर पण खूप मोठी हे असते त्याच्यामध्ये खूप मोठी बाब असते कारण की गेअरनच जे आपण गेअर टाकतो पहिले गेअर दुसरी तिसरी त्यामुळेच गाडी सामोर जाते आणि हे पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की गेअर जेव्हा म्हणजे गेअर चालवताना ओव्हरस्पीड म्हणजे गा ओवरस्पीडमध्ये पण गाडी नाही न्यायची त्या आपला ॲक्सिडंट पण होऊ शकतो आणि स् जास्त गिअरवर गाडी चालवली तर कशी गाडी खूप फास्ट चालते पण आपण ट्रॅफिकमध्ये कीन जाऊ तेव्हा सेकंड गिअरवर पण चालवली पाहिजे अशी माझी हे आहे आणि आणि कट मारणे वगैरे पण आपल्याला टाळायला पाहिजे काणन की त्यामुळे आपलाच नुकसान होतो आणि दुसऱ्यांचा पण नुकसान होतो आणि अपघात पण होऊ शकतो तर चांगल्याने चालवायची गाडी